तसं म्हटलं तर अकोला जिल्हा हा आधी खूप विकसित नव्हता पण जसं जसं आता वेळ जात आहे तसं तसं अकोला जिल्ह्यात खूप सारे नवनवीन प्रकारचे आयोजन आपण म्हणू शकतो किंवा नवीन नवीन प्रकारचे कार्यक्रमसुध्दा म्हणजे आता उपलब्ध झालेले आहे मोठ्यांपासून छोट्या छोट्यांपर्यंत आणि जर महिलांबद्दल म्हटलं तर बेटी बचाव बेटी पढाव हे एक एक खूप मोठं आंदोलन म्हणजे आता सुरू झालंय म्हणजे जिथे आधी मुलींना बायांना शिकायचा हक्क नव्हता तर तिथे आता म्हणजे त्यांना शिकवण्याचा प्रयत्न किंवा ते स्वत घडले आणि ते स्वत च म्हणजे त्यांनी घरसुद्धा घडवले पाहिजेत किंवा आपला परिवाराला सोबत घेऊन चलायला पाहिजेत असं म्हणजे बाया इंडिपेंडंट झाल्या पण सहजासहजी म्हणू शकतो आणि तसंच मग जर बाकी सामाजिक कल्याणबद्दल म्हटलं तर आधी जे आपली मोरणा नदी होती आपण बघू शकतो तर मोरणा नदीमध्ये आधी खूप इंडस्ट्रीयल कचरा वगैरे येत होता ज्यामुळे हिरवे झाडं वगैरे येतात पण आता असं झालेलं आहे की इंडस म्हणजे कमी करण्यात आलेलं आहे नदीला वाचवा हे जे मोदी सरकारांनीसुद्धा एक आंदोलन सुरु केलं होतं तर हा जो प्रोजेक्ट आहे हा नदींना साफ वगैरे करायसाठी खूप यूजफूल आहे आणि तसं जर आता आपण बघितलं तर प्रवासी जेव्हा अकोल्यामधून जातात तर मोरणा नदी त्यांना स्वा साफ आणि स्वच्छ दिसेल जर एखाद्या वेळेस म्हणजे जर ते हिरवे झाडं ज्याला आपण इंग्लिशमधे वॉटर हायनाशीत म्हणतो जे की खराब कचऱ्यांमुळे बनतात ते झाडं उगव उगवतात लवकरात लवकर तर असे झाडं काढून टाकतात जेणेकरून जे जलप्राणी आहे ते चांगल्यानी राहतात आणि काहीही प्रॉब्लेमसुद्धा नाही होत असा हा साफ आणि स्वच्छ शहर ठेवण्यात आलेलं आहे आणि आधी जितकी बेरोजगारी होती तितकी आता म्हणजे लोकांना कामं करण्यात आलेलं आहे किंवा खूप साऱ्या योजना बनवण्यात आलेल्या आहे आणि अकोलासुद्धा शिक्षणाबद्दल आता खूप प्रगतीवर आहे